दूरदर्शनवरील माझा आवडता कार्यक्रम आहे सिंधुताई सिंधूताई एक अशी व्यक्ती आहे की जिला जिला साऱ्या जगाची आई म्हणायला हरकत नाही कारण की ती अनाथांची आई आहे त्यांना अनाथांची आई म्हटले जाते कारण की ते हे असे व्यक्तीमत्व होते देखील ज्यांना काही तोडच नाही कारण की ते प्रत्येक परिस्थितीत राहत होते कोणतीही ओर क आणि कशीही परिस्थिती असू दे ते रहायला तयार होते जसे की त्या अशा व्यक्ती आहेत की त्यांच्याकडून खूप खूप जास्त प्रमाणात लोकं प्रोत्साहित झालेले आहेत आणि त्यांनी त्यांचा जो आत्महत्या जे करणारी ही लोकं होते त्यांनी त्यांचा निर्णय बदलला की नाही आपल्याला तर एवढ्याशा पण चुकीमुळे आपल्या एव थोड्याशा चुकीमुळे एवढ्याशाच कष्टामुळे आपण त्रासलेले आहोत आणि आपण आत्महत्या करायला जात आहोत तर सिंधुताई त्या स्वतः स्मशानभूमीत राहूनही लहान अन अनाथां अनाथ मुलांना त्यांनी सांभाळ केला त्यांचा अनाथ मुलांचा त्यांनी सांभाळ केला आणि ही अशी एक मह एक व्यक्तिमत्व आहे की आपण त्यांना आ आपली मान हि ए इ ही सगळी त्यांचीच कथा ऐकल्यानंतर आपली मान आदराने झुकलीच पाहिजे कारण की हे हे सामान्य व्यक्ती करणं अशक्य आहे अशक्य आहे कारण की त्यांना जे जेव्हा ते लहान होते त्यांच्या खूप कमी वयामध्ये खूप जे जेव्हा त्यांना आपण म्हणतो ना मासिक पाळी येत नव्हती त्याच्या अगोदर म्हणजे त्या एवढ्या लहान होत्या तेव्हा त्यांचे लग्न झालं आहे आणि ते ही त्यांच्या पेक्षा चौपट वय वयाच्या माणसाशी त्यांचं लग्न झालं आहे आणि त्यांना ज जेव्हा त्या गरोदर होत्या तेव्हाही त्यांना खूप खूप कष्ट सहन करावे लागले आहेत त्यांच्यासोबत कोणी नव्हते जेव्हा त्यां त्यांनी मूल जन्माला दिलं तेही गोठ्यामध्ये ते त्यांनी मूल जन्माला दिलं आणि हे एक असं व्यक्तिमत्व आहे की आपल्याला एवढा त्रास होता आपल्या आधारासाठी कोणी नाही आहे तर तर आपल्या स्वतःच्या आधारासाठी कोणी नाही आहे आणि त्या स्वतः दुसऱ्यांचा आधार बनत आहेत हे कोण करू शकतं हे सामान्य व्यक्ती कदाचित नाही करू शकत तर मला त्या व्यक्ती त्यांना माई म्हटलं जातं माई अनाथांची माई अनाथांची माई सिंधुताई सपकाळ तर मला त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते खूप जास्त आवडतं जर तुम्हाला कोणालाही जर वेळ काढून ही सिरीयल नक्कीच बघा जर तुमच्याकडे वेळ असेल तर ही सिरीयल तुम्ही ही मालिका नक्कीच बघा